हॅलो ऋषिकेश अरे मी इकडे नोकरीच्या मुलाखतीसाठी आली तुला कल्पना आहेच कॉलेजमध्ये तर त्यांनी मला वाहनचालकाच्या परवान्याची प्रत मागितलेली आहे अरे आणि मी ना ते विसरलेच तर तू मला आपल्या डीजीलॉकरमधून तो वाहक वाहनचालक परवाना पाठवशील का लगेच पाठव हं कारण आता एक लगेच मला तो द्यायचा आहे आणि त्यांनी मला एक तासाचीच वेळ दिलेली आहे सगळ्या प्रोसेससाठी नक्की पाठव थँक्यू